हां नमस्कार मॅडम मला आपल्या लायब्रीमध्ये वाचनासाठी टायमिंग किती आहे आपल्या वाचनाचं

हो हो हो मी सभासद नाही मॅडम सभासद फी किती आहे आपली

हां अरे वा छान छान

बरं तुमचा तुमच्याकडून आम्हाला किती दिवसासाठी पुस्तक मिळतं असं ठेवता येतं आणि ते पंधरा दिवसांपेक्षा जास्त झाला तर त्याचा फाईन काय आहे हां हां हां अच्छा अच्छा

बरं आपल्याकडं बरं आपल्याकडं वारकरी संप्रदायातील काही साधूसंताचे ग्रंथ आहेत का

आणि लहान मुला लहान मुलांच्या सा साठी छोटी छोटी पुस्तकं ज्या गोष्टी असतात छोट्या त्या आहेत का

हो हो नाही येतो उत्कृष्ट म उत्कृष्ट माहिती दिली उत्कृष् तर आता विजयनगरला विजयनगरला

मॅडम चांगली उत्कृष्ट आणि उत्कृष्ट आणि छान माहिती दिल्याबद्दल आभार आहे थँक्यू